आमच्या गावामध्ये शेतीत काम करणारे लोकांना दोनशे रुपये रोज आहे परंतु चांगला कामगार मिळणे आणि तो आपल्याकडे वर्षभर टिकून राहणे फार कठीण असते